हां नमस्कार सिंहगड हॉटेलमध्ये बोलत आहे का हां हां ठीक आहे तर मला स्विगीवरून एक ऑर्डर करायची होती हो हो हो तर आपल्याकडे जेवायला काय काय ॲटम आहे काय म्हणाले पनीर चपाती रोटी हां चालेल दाल तडकाही चालेल हो हो हो त्यामध्ये फक्त आपल्याकडे कोणते पेय पण आहेत का

कुठले कुठले पेय आहेत बरं बरं

तर त्यामध्ये काय करा दोन हां दोन ग्लास ज्यूस पॅक करा आणि कोक हां कोका कोकाकोला कोकाकोला ही तीन चालतील कोकाकोला हो हो हो हो चालेल चालेल आणि जास्त थंड नको आहेत हां कोकाकोला आणि मिडीयम मिडीयम थंड असलेले ज्यूसही जास्त थंड नको हां चालेल चालेल किती वेळात ऑर्डर मिळेल मला चालेल चालेल

पंधरा वीस मिनटात आलात तर उत्तम होईल चालेल चालेल पनीर मसाला तंदूर रोटी दाल तडका तंदूर रोटी तीन चपाती तीन दाल तडका एक आणि जिरा राईस पण सांगा हां आणि कोकाकोला आणि ज्यूस ओके ओके चालेल हां